ठाणे जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे खूप लोक इथे राहतात आणि तिथे खूप सारे उद्योग आणि खूप साऱ्या आर्थिक चालक हा असतात मोठा उद्योग म्हणजे कृषी उत्पादक त्याच्यामध्ये तांदूळ कडधान्य असे उत्पादक होतात त्याचे तिकडे सेवा क्षेत्रामध्ये आरोग्य सेवा असे वेगवेगळे सेवा येते असतातच आणि या जिल्ह्यामध्ये खूप सारे कारखाने खूप साऱ्या फर्म्स असतातच केमिकलचे जसे की कारखाने बघितले त्याप्रमाणे वेगवेगळी प्रोडक्ट्स असतात त्याचे कारखाने वेगळे प्रोडक्टचे कारखाने आणि त्याच्यामध्ये हेल्थकेअरसुद्धा हेल्थकेअरचे कॅम्प असतात की जे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आहेत त्यांना तिथे हेल्थकेअरकडे कॅम्प घेतात घेत घेतली जाते आणि तिकडे त्यांना खूप सारी माहिती खूप सारी इन्फर्मेशन दिलेली असते आणि ह्याचा फायदा खूप छान होतो एवढंच या ठाणे जिल्ह्यामध्ये होतो